मी काही वेळाआधीच जेवणाची ऑडर केलेली होती त्यामध्ये मी काही पदार्थ जे आहेत ते मी मागवायची विसरलेली आहे तर ते मला परत त्या ऑर्डरमध्ये मला ॲड करायचे आहे त्यामध्ये मला एक पनीर चीज बटर पिझा ॲड करायचा आहे त्यानंतर गुलाबजामून जे आहे स्वीट ते व एक प्लेट मला ॲड करायचं आहे आणि मन्चुरिअन हक्का नूडल्स एक प्लेट ते ॲड करायचे आहे तर हे पदार्थ तुम्ही ॲड करून ते ऑर्डर मला परत रिऑर्डर नव्याने पाठवा धन्यवाद